म्हणजे मी अजूनपर्यंत तरी अटेंड नाही केलेत पण आपल्याकडं सोशल मीडिया हे खूप मोठा प्लॅटफॉम आहे शिकण्यासाठी त्यामुळं मला असं वाटत नाही की कुठल्या क्लासमध्ये जाऊन शिकावं इतक्या कमीत कमी पैशामध्ये आपल्याला जास्तीत जास्त स्किल्स घेता येतील तितके आपण ट्राय करावे सो मी तरी बेसिकली सगळं यूट्यूबमधूनच शिकले आणि राहिली गोष्ट मला आवड आवड तर मला केक्स बनवण्याची खूप जास्त आहे माझं एक छोटंसं होम बेकर शॉप पण आहे जे मला खूप वाढवायचं आहे अर्थातच आणि मला असं वाटतं की इन फ्युचर पण मी जर क्लासेस अटेंड केले तर मी डिफरन्ट केक्सचे म्हणजे ट्युशन केक्सचे म्हणजे लोकांना तीच पद्धत पण कायतरी हेल्दी खायला घालावं म्हणजे टेस्टही असावी हेल्दीही असावी आणि जास्त चेंजेस नसावेत असं कायतरी कॉम्बिनेशन मला ट्राय करायचं आहे आणि मी नक्कीच त्यासाठी क्लासेस ओपनही करेन आणि म्हणजे काही क्लासेस आहेत ते मी अटेंड करू इच्छिते